मी एक ऑनलाईन बेडसीट मागवलेली मला चार दिवसात देतो म्हणून सांगितलेली पण ती एक आठवडा झाला एक आठवड्यानंतर ती बेडसीट मिळाली ती मी ओपन केली तर मी जी बघितलेली बेडसीट होती ती वेगळी होती तुम्ही पाठवलेली बेडसीट ती वेगळी आहे कलर वेगळा आहे आणि क्वालिटी तर इतकी घाणेरडी क्वालिटी आहे इतकी नि निकृष्ट दर्जाची क्वालिटी आहे की ब अजिबात नको आहे ती पुन्हा मी परत करण्यासाठी गेलो तुमच्या साईटवर पण तिथे ती साईट एकतर ओपन होत नव्हती ओपन झाली की ती परत घ्यायला पण तयार नाही आहेत तिथं कोण फोन उचलायला तयार नाही आहेत काय नाही आहे एकदम घाणेरड्या दर्जाचे बेडसीट दिलेली मी मी जो मागितलेला माल वेगळा आणि तुम्ही दिलेला माल वेगळा मग मी काय करणार एकदम घाणेरडा एक्सपीरीयन्स आला आहे हा मला